हां हॅलो बोला हो हो बोल बोलतो आहे मी राधेश्याम बोलतो आहे बोला मॅडम कोण बोलत आहे आपण हां हां हां सावंत मॅडम नमस्कार नमस्कार अरे नाही काय झालं आहे पाठवणार होतो मी लिस्ट पण काय झालं तो माझा जो डिलीवरी करणारा मुलगा आहे ना त्याची जरा काल तब्येत बरी नव्हती म्हणून काल तो आला नाही आणि आता आज आला आहे तर ते दोन चार जणांच्या सगळ्या डिलेवऱ्या बाकी होत्या ना तर आज तो पाठवतो येईल येईल अर्धा पाऊण तासात तो जसा आला रे आला ना की मी त्याच्यात लिस्ट घेऊन ते सगळं जे सामान आहे ना घेऊन पाठवतो त्याला ठीक आहे अरे नाही मॅडम आता काय होतं मॅडम माहीत आहे का मॅडम काय आहे ना की सध्या माणसं पण कमी आहेत ना आत्ता सुट्टीचे वेळ आहे लोकं गावाबिवाला पण माणसं गेलेली असतात ना मग त्या गडबडीमध्ये होऊन जातं हो काय करणार आता एकटा माणूस कुठे कुठे बघणार ना आता मी जर शॉप बघत असेल तर डिलीवरीसाठी पहिले दोन तीन माणसं होती डिलीवरीसाठी पण आत्ता काय ते दोघे जण गावाला गेले एकट्यावरती पडलं आहे ना त्यामुळे ते थोडं होतं ठीक आहे

काय करायचं आहे नवीन सामान ॲड करायचं आहे का हां काय सामान आहे सांगा मी लिहून घेतो एक मिनिटं हां बोला काय काय होतं हां बोला ना तुम्ही सामान सांगा हां ठीक आहे टॉयलेट पेपर रोल अजून अच्छा हार्पिक पाहिजे अजून हां ब्रश आहे ठीक आहे अजून अच्छा हे टॉयलेट फ्रेशनर ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी पाठवतो सगळे ठीक आहे अच्छा बरं मी काय बोलतो मॅडम हे तर सगळं सामान आहे ना हे तुम्हाला मी एक संध्याकाळी पाठवलं तर चालेल का का काही अर्जंट आहे सामान आहे त्यातलं काही नाही नाही बघा मग नाही तर काय आहे कारण की आता मी पाठवणार होतो त्याला पण तो आता दुसऱ्याची डिलिवरी घेऊन गेला आहे ना म्हणून जरा हे झालं इशू झाला होता म्हणून विचार करतो आहे आला की तो मग संध्याकाळी वगैरे पाठवलं तर चालेल का नाही तर अर्जेंट असेल एकदमच तर मग मी पाठवतो असं काही नाही संध्याकाळी आलं तरी चालेल का ठीक आहे ठीक आहे म्हणजे अच्छा म्हणजे जी आता जी लिस्टमध्ये पाठवलं ते अर्जेंटली पुढे पाठवून देऊ काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मी पाठवतो आं बाकी तो एक एक मला वाटतं एक अर्धा पाऊण तासामध्ये सामान येऊन जाईल घरी ठीक आहे चालेल चालेल चला बाय